यूटूब आणि टी व्हीवर टी व्हीवरील माझे आवडते पाककृती कार्यक्रम मास्टर श् मास्टर शेफ आहे ह्या कार्यक्रमातून मला खूप काही नवीन नवीन शिकायला भेटलेलं आहे या आधी मी जेव्हा मास्टर शेफ बघितलं नाही तर मला रेसिपी वगैरे फारशा अशा माहीत नव्हत्या पण जेव्हा पर जेव्हापासून मी हा शो प बघत आहो तेव्हापासून तर मला खूप काही याच्यामधून शिकायला मिळालं आहे त्याच्यानं नेमकं सांगायचं म्हणजे आधी मला चिकन बिर्यानी येत नव्हती तर मी हा कार्यक्रम बघून बघून चिकन बिर्यानी कशी बनवतात हे शिकलं त्याच्यानंतर मला आधी पास्ता बनवता येत नव्हता तर मी याच्यामधून पास्ता कसा बनवायचा आणि म मसाला पास्ता जिरा पास्ता कसा बनवायचा हे शिकलो त्याच्यानंतर आणि मला मला आधी पालक पनीर बनवता येत नव्हतं तर पालक पनीर नेमकं कसं बनवायचं काय रेसिपी आहे तर हे जे चॅनल आहे ना हा जो कार्यक्रम आहे हा एक एवढा चांगला कार्यक्रम आहे की याच्यामधून ते बारीक बारीक गोष्टी सांगतात की असं नाही असं करायचं पालक पनीर जर बनवायचं असलं तर पनीर एवढं लागते हे हे कॉंटिटी एवढी लागते सगळं कॉंटिटी व्यवस्थित सांगतात जेणेकरून जो नवीन कोणी व्यक्ती शो बघत असेल तर त्याला पण तो इझिली कळू शकतं की पालक पनीर कसं बनवायचं आहे याच्यानंतर आणखी सांगायचं म्हणलं तर मला याआधी आलूचा भरीत बनवता येत नव्हता तर मग मी त्यांच्याकडून ते आलूचं भरीत बघ बनवणं शिकलो त्यानंतर मला वांग्याचं भरीत बनवता येत नव्हतो तर तो कार्यक्रम बघून मी वांग्याचा भरीत बनवणं शिकलो त्याच्यानंतर आणखी एक सांगायचं म्हणजे खूप काही या कार्यक्रमातून मला शिकायला भेटलेलं आहे आणि मी अजून पण हा कार्यक्रम बघतो आणि अजून पण मला त्यातून नवीन नवीन खूप अशा वस्तू मला शिकायला मिळतात तर एकंदरीत सांगायचं म्हणलं तर हा जो माझा शो आहे मास्टर शेफ हा माझा आवडता शो आहे टी व्हीवरील आणि यूटूबवरील दोन्ही पण